मी ना साडी घेतलेली होती अमर कलेक्शनमधून साडीचा रंग गेला आले आहे माझ्या सातशे रुपयात मी साडी घेतलेली होती माझे सातशे रुपये पण वाया गेलेले आहे आणि फॉल पण फाटलेला निघाला घरी गेल्यावर आणि ते ब्लाऊस पण बी ब्लाऊस पीस बी छान नाही निघाला तर कलर आणि त्या ब्लाऊस पिचचे तुकडे पण पडलेले आहेत दोरे दोरे निघत आहेत साडीचे आणि मला हे काही पुरलेलं नाही आहे